हॅलो हां नमस्कार फार दिवसांनी अरे तू भेटत नाही काय नाही म्हणून म्हटलं कायतरी ॲक्टिविटी प्लॅन करावी म्हणजे भेट होईल हां माझा विचार आहे मला इकडे ब्लड डोनेशन कॅम्प करायचं आहे आणि हां दुसरा विषय असा आहे की प्लॅनटेशन करायचं आहे तर तू प्लन्टेशनचं घ्यावंस आणि मी ब्लड डोनेशनचं घेऊ असं म्हणतो आहे चालेल ना हां तर ब्लड डोनेशनच्या दृष्टीने म्हणजे आपल्याला मेडिकल टीम लागेल एक त्याच्यामध्ये एक डॉक्टर पाहिजे एक सिस्टर पाहिजे त्यानंतर पेशंटला झोपायला एक कॉट पाहिजे हां बी पी इंस्ट्रुमेंट लागेल ते मोजायला असं सगळं एकत्र करून आपण इथे सी सी आय एलचं जे कॅम्पस आहे त्याच्यामध्ये तिथे करावा असं म्हणतो आहे मी हां नाही का तर त्याच्यासाठी एन सी सीच्या मुलांना मी बरोबर घेऊन जाईन असं म्हणतो आहे तर एक दहा मुलांची टीम आहे एन सी सीची कॉलेजच्या एच पी टी कॉलेजच्या लोकांची टीम आहे तर ती घेऊन जाईन मी आणि त्याला एक दोन तास पुरतील आपल्याला दोन कॉट जर मिळाल्यात सिव्हिल हॉस्पिटलकडून तर आपण दोन कॉट एक डॉक्टर दोन नर्सेस तेवढं गोळा करू आणि त्यांचं काय साहित्य लागेल त्याप्रमाणे त्यांना विचारू आणि मग ते घेऊन येतील त्यांचं नाही का नाही तर तू प्लंटेशनचं कसं करायचा विचार करतो आहेस रोपं लागतील एकतर

तू कुठे करणार तू मोकळ्या जागेत करणार का रस्त्याच्या बाजूनने करणार रस्त्याच्या बाजूनही करावं मला असं वाटतं

आणि पोलिसांची परमिशन पण काढावी लागेल रस्त्याच्या बाजूने लावायचं आहे म्हटल्यावर

एक साधारण शंभर एक तरी झाडं लावा लावायला पाहिजे असं वाटत आहे खड्डे खणायला खड्डे खणावे लागतील अजून काय लागेल तुझ्या मते

आणि त्याच्यासाठी नंतर पाणी पण द्यावं लागेल तीन चार आठवडे हां तर त्याची जिम्मेदारी कोणाला तरी सोपवावी लागेल तुला

निदान सहा महिने तरी दर आठवड्याला पाणी घालावं लागेल त्याशिवाय ते झाडं जगणार नाहीत

हां दर आठवड्यातून आठवड्यातून एकदा तरी पाणी द्यावं लागेल तुला तर

तर किती मुलं लागतील तुला साधारण हां एक शंभर झाडं जर लावायची ठरवली तर किती मुलं लागतील बुवा तुला खड्डे करायला आधीच वेळ लागेल शंभर खड्डे करावे लागतील हां आणि साहित्य त्याचं लागेल पी डब्ल्यू डीकडून आणावं लागेल हो तेच लागेल ना पण हां आणि पाण्यासाठी बादली लागेल पाणी घालायला ठीक आहे तू ये ऊद्या आपण भेटू आणि ठरवून टाकू त्याप्रमाणे अर्ज बीर्ज देऊन टाकू मग हां ओके बाय